मी मी परदेशात असल्यामुळे माझ्या वाहनचालक परवानाचा पत्ता अपडेट करायची नोटीस मला मिळाली होती परंतु मला वेबसाईटवर ऑनलाईन पत्ता कसा अपडेट करायचा पर्याय शोधत होतो परंतु त्याची मार्गदर्शन सुद्धा हवी होते कारण चुकू नये म्हणून यासाठी मी त्यांच्या ऑनलाईन अप अपडेट चौक ऑनलाईन अपडेट करण्याबबत पत्ता ऑनलाईन अपडेट करण्यावर चौकशी केली त्यांनी मला प्रक्रिया सांगितली की परिवहन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या परिवहन विभागाची अधिकृत वेबसाईट तुम्ही उघडा व त्यामध्ये वेबसाईटवर ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सर्व्हिस किंवा सारथी विभाग शोधा त्यामध्ये आपण आपल्या अकाऊंट क्रिएट करून आपल्या ड्रायविंग लायसनचा नंबर आणि तपशील टाकून लॉग इन करा पत्ता बदलीसाठी अर्ज चेंज ऑप ॲड्रेस हा पर्याय निवडा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की नवीन पत्त्याचा पुरावा विद्युत बिल भाडे करार किंवा कोणतेही अधिकृत ओळख पत्र आपण त्यासाठी जोडू शकता जुना पत्ता आणि नवीन पत्यांचा संबंध स्पष्ट करणारा पुरावा आपल्याला त्यासाठी जोडावा लागतो आपल्याला एक साधारणत आवश्यक सा नॉमिनल फी भरावी लागते व त्यानंतर आपण अर्ज सबमिट करू शकतो किंवा ऑनलाईन ट्रॅकिंग सेवेंच्यानुसार तुमच्या अर्जाची स्थिती वेबसाईटवर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस विभागातून तपासावे असे दोन्ही मला सांगितले म्हणजे परिवहन सेवा हेल्पलाईन संपर्क अधिक माहिती किंवा समस्यांसाठी परिवहन हेल्प संपर्कवर संपर्क साधा ह्यासाठी त्यांनी आपला हेल्पलाईन क्रमांक सांगितला कोणत्याही समस्येकरता चा परदेशात असताना ऑनलाईन प्रोसेस पूर्ण करण्यात काही अडचण झाल्यास आपण तुम्ही कोणालाही तरी भारतातील परिवहन कर्यालयात प्रत्यक्ष भेट द्यायला सांगून किंवा एकाद्या एजंटशी बोलून आपण पत्ता बदलू शकता